आमच्या ग्रामीण भागात नृत्य वगैरे असा प्रकार फारसा लोकांना माहिती नाही पण प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये पावरी वगैरे या प्रकारची नृत्य ग्रामीण भागात केली जातात तसेच आजकाल लग्नांमध्ये कुठल्याही जयंती असो काही कार्यक्रम असो डी जे डांस हा हा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नागरिक करू शकतो त्यामुळे ग्रामीण भाग असो शहरी भाग असो कुठल्याही कार्यक्रमामध्ये डी जे डांस प्रत्येकी व्यक्ती हा करतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एंजॉय करतात कारण त्यामध्ये फ्री डांस असतो त्यामुळे असं कोणाला बंधन नसतं की याच प्रकारचा केला जात प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार आपपल्या पद्धतीनुसार ज्याला जसं आवडेल तसं त्या आपल्या आवडीच्या गाण्यांवर प्रत्येकजण नृत्यमध्ये त्याच्यात मन आपल्या मनाने डांस करू शकतो नृत्य करू शकतो त्यामुळे ह्या प्रकारचे कारण ग्रामीण भागातील लोक ही खूप कष्टाचे असतात दिवसभर कष्ट करतात त्यामुळे त्या असं काही हे